हा सर मी जेवणाचा ऑर्डर दिला होता तुम्हाला जेवणाचा आर्डर दिला अजून पर्यंत जेवण पोचलं नाही वांग्याचं भरीत ठेवलं सांगितलं होतं झुणका भाकर आणि पाटोळीची भाजी पनीर त्याच्यासोबत एक स्वीट पाठवाय सांगितलं होतं चमचम अजूनपर्यंत ऑर्डर पोहोचला नाही तुमचा मी म्हणजे ॲडव्हान्स तुम्हाला दिला होता तो मला वापस करा माझे माझे पाहुणे एवढा वेळ थांबू शकत नाही ना ठीक आहे